मला दिवाळीसाठी नवीन पोशाख घ्यायचा आहे मी ॲमेझॉनवरती गेलो होतो तिथून मी पोशाख बघितला त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येक वेगळे वेगळे डिझाइन्स आहेत मग त्यातनं माझा आवडतीचा डिझाइन कुठला आहे तो बघून मग त्यात माझी साईज येते आहे का बघून आणि त्या कपड्याचं ओव्हरऑल क्वॉलिटी कसं आहे हे सगळं बघून तर त्या पसंतीने मी तो पोशाख उपलब्ध करून घेईन